अनेकांना ऑपिसमध्ये बसून काम असते त्यामुळे पाठ आखडते आणि मग ती दुखण्यास सुरूवात होते असे नाही की पाठदुखीचा त्रास असा हा ठराविक वयातच होतो जास्त काळ बसण्या बसण्याचे काम करीत काम असले तरी पाठ दुखतेच कारण पाठदुखीचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला उद्भवू शकतो बहुधा अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास दिसून येतो कारण महिलांची घरातील अनेक कामे ही शारीरिक हालचालीवर अवलंबून असतात तसेच काही पुरुष ज्यांना ऑपिसमध्ये एका जागेवर बसून काम असते अशा पुरुषामध्ये देखील पाठदुखी सारखे आजार दिसून येतात या लेखनामध्ये पाठदुखी व उपाय सुरूवातीला आपण पाठ कशामुळे दुखते पाटदुखीची कारणे जाणून घेण्यासाठी पाठदुखीचे उपाय पाठदुखीत टॉवेल गरम करून पाठ शेकणे जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्ही पाठदुखीचा त्रास होणे असते मग ते अशावेळेस तुम्हाला पाठीची मालिश करायला जमत नाही अशावेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता गरम पाण्यात मीठ घालायचे आणि त्यात टॉवेल भिजवायचे नंतर तो टॉवेल पिळून टाकायचा आणि मग टॉवेलच्या वाफेने हळूहळू पाठीला शेक द्यायचे शक्यतो शेक देता घेताना डायरेक्ट पाठीच्या त्वचेवर घ्यायचा इकडून कपडा किंवा टॉवेलनेच हा शेक घ्यावा पाठदुखी समस्येची स्नायूंची भूमिका खूप महत्त्वाची असते त्यामुळे पाठीचे स्नायू मोकळे करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ जर केली तर पाठ दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळतो साधारणपणे दिवसभर शारीरिक कष्टाचे काम केल्याने पाठ दुखत असल्यास हा उपाय केल्याने त्वरित तुम्हाला पाठ दुखण्यात त्रास असेल तर दररोज रोज झोपताना तेलाने मसाज केल्यास पाठीला आराम मिळते नारळाच्या तेलामध्ये किंवा मोहरीच्या तेलामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या उचलून टाकून तेल चांगले गरम करून घ्या नंतर ते तेल झाल्यानं ते तेल मालिश करावी त्यात च्या पाठदुखी आणि घरगुती उपाय पाठीची हाडे दुखत असतील तर देखील पाठ दुखण्याचा त्रास उद्भवत असलेला ठिसूळपणा असे हे देखील पाठदुखीचे प्रमुख कारण असू शकते आपल्या आहारामध्ये मासे तूप दहीचे डाळ अशा प्रोटीनयुक्त पदार्थांनी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यास मदत करते आणि हाडेदेखील मजबूत होतात नियमित व्यायाम आपल्या निरोगी जीवनासाठी आपले शरीर सुदृढ राहणे गरजेचे आहे आणि आपल्याला होत असलेला पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे नियमितपणे रोज व्यायाम केल्याने पाटदुखीचा त्रास त्रासाबरोबरच इतरदेखील दुखणे कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर नियमित चालल्याने सुद्धा पाठदुखीचा त्रास कमी मदत होते जवसाच्या तेलाने पाठीवर मालिश केल्यानेसुद्धा पाठदुखीचा त्रास कमी होतो जवसाचे अँटी जिक्सिन गुणधर्म मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने तेलाची मालिश केल्यास पाठ दुखणे थांबू शकते जवसाच्या प्रोटीनमध्ये मात्रादेखील जास्त प्रमाणात असते त्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते